हो आम्ही कबड्डी हाच खेळ असा पूर्ण खेळत होतो की ज्याच्यामध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम पूर्ण होतो आणि सगळ्या बाजूनं व्यायाम होतो कबड्डी म्हणजे हा खेळ असा आहे की भारतातील एक पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय खेळ आहे म्हणजे कबड्डी हा शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक तंदुरुस्ती आणि चपळतेवर आधारित खेळ आहे जसं की या दोन संघ संघ असतात प्रत्येक संघात सात खेळाडू आणि त्यात रेडरने कबड्डी कबड्डी म्हणत रेड टाकायची असते आणि डिपेंडरने त्याला पकडायचे असते मन ह्यात अभूतपूर्व असं हे की कबड्डी हा खेळ आं आंतरराष्ट्रीय लेवलासुद्धा किंवा खेळला जातो तसं या खेळाचं भरपूर प्रकार आहेत जसे की आंतरराष्ट्रीय कबड्डी आहे सर्कल कबड्डी आहे किंवा गाची कबड्डी ज्या विविध भारतीय प्रदेशांमध्ये खेळले जातात आणि कबड्डी हा खेळ भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे या खेळाने देशातील विविध भागामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मोठी लोकप्रियता मिळवली आहे आणि कबड्डीच्या नियमामध्ये स सोपेपण असूनही या खेळाडूंच्या तंदुरुस्ती चपळता आणि कौशल्याचे आवश्यकता शंभर टक्के लागते भारतीय खेळाडूंनी कबड्डीच्या विश्वात आपली नवीन ओळख शंभर टक्के निर्माण केलेली आहे आणि

तसं बघायला गेलं तर हा खेळ खूप खूप नाविन्यपूर्ण आणि अभूतपूर्व आहे आणि आम्ही जेव्हा कबड्डी खेळत होतो त्या टायमिंगला म्हणजे असं भरपूर संघ वगैरे अशी भरपूर मुलं अशी मोठी मोठी असायची जेणेकरून म्हणजे असं तो खेळ पूर्ण कंप्लीट असा व्हायचा या खेळामध्ये नियम असा होता की प्रत्येक टीममध्ये सात खेळाडू असतील आणि हा पूर्ण आयताकृती ग्राउंडवर खेळायला जायचा आणि या ग्राउंडच्या एक रोत एक रेष म्हणजे आयताकृती ग्राउंडमध्ये एक रेष असते आणि दोन टीमच्या भागामध्ये विभागलेली असते आणि कबड्डी खेळ खेळताना एक टीम खेळाडूच्या दुसऱ्या टीम प्ले जातो आणि खेळ तोंडातून कबड्डी कबड्डी हा शब्द बोलतो कबड्डी शब्द तोंडान बंद झाला की तो खेळाडू आऊट होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यामध्ये काही कबड्डी खेळल्याचे काही फायदे पण आहेत जसे की हृद हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये तंदुरुस्त राहते स्नायूंची ताकत वाढते कबड्डी हा खेळ खेळताना पूर्ण शरीराचा व्यायाम होतो जसं म्हणलं की जसं सुरवातीला म्हणलं तसं शरीरातील स्नायूंना मजबूत राहण्यास मदत होते त्यानंतर मानसिक फायदे बघायला गेलं तर एकाग्रता आणि फोकस वाढतो कबड्डी हा खेळ रणनीती कशी करावे किंवा डावपेच कसा करावा यावर अवलंबून आहे या खेळामध्ये डोळ्याचे देखणे सुधारणेसुद्धा चांगले होते त्यानंतर आत्मविश्वासाने आत्मसन्मान वाढतो कबड्डी हा खेळ विविध प्रकारच्या आव्हानात्मक या खेळामध्ये आव्हानं येत असतात या आव्हानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होते आणि हा खेळ खेळताना खेळाडूंना मेहनत आणि चिकाटीची महत्त्व ही शंभर टक्के समजतो